काय सर तुम्ही अशी गाडी आणली तुम्हाला माहीत नव्हतं काय की दूरचा प्रवास आहे गाडी पहिले व्यवस्थित पाहून घ्यायची होती म्हणून सीट फाटली आहे टायर पंक्चर झालेला आहे दूरचा प्रवास आहे तिथं पोचंल कधी आम्ही आणि तिथं पॉइंट कधी पाहणार फिरू कधी तिकडून रिटर्न वापस कधी येऊ आम्ही हे तुम्हाला समजायला पाहिजे होतं